स्मार्टफोन्सनी आयुष्य तर चांगलं केलंच आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे घर बसल्या सर्व गोष्टी होऊ शकतात म्हणजे रिझर्वेशन होतात कुठे गावाला जायचं असेल तर त्याप्रमाणे आपण प्लॅन करू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो माहिती मिळवू शकतो एकतर जगातली सगळी माहिती ह्या फोनवर ॲव्हेलेबल आहे त्याच्यामुळे माहिती तर चांगली मिळते पण त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला तर तो फोन चांगला आहे परंतु ज्यांना त्याचा वापर म्हणजे वाईट पद्धतीने केला तर ते वाईटही होऊ शकतं कारण आपण आता सायबर क्राईम्स पण खूप बघतो होतात ते त्याच्यामुळे आता ज्यांना फक्त तेवढंच वापरायचं आहे स्मार्टफोन चांगल्या पद्धतीने वापरायचं आहे त्यांनासुद्धा भीती वाटते की हा कसा वापरावा की काही आपल्या बाबतीत होईल का ही पण भीती वाटते कारण हे सायबर क्राईम्स मात्र दिवसानुदिवस स्मार्टफोनमुळे खूपच वाढत आहेत म्हणजे जितक्या सोयी होत आहेत तितके त्याच्यातून क्राईम्स वाढत आहेत त्याच्यामुळे याच्यावर कसा आळा घालायचा हे कळत नाही ना त्याच्यामुळे ती थोडीशी भीती पण मनात असते